शेअर बाजारबद्दल मला खूप काही जानकारी नाही आणि मग का सहाजिकच मला जराशीपण जानकारी नाही शेअर मार्केट थोडीशीपण अशी जानकारी नाही मला शेअर मार्केटबद्दल शेअर बाजाराबद्दलपण तरीही मी काही थोडीशी ऐकलेली आहे की शेअर बाजार हे खूप असं म्हणजे असं असू शकतं की एक एखादा माणूस खूपच जास्त जोखमीचा असू शकते त्यासाठी की बाबा खूपच जास्त त्यांना त्याला इतकं चांगलं प्रॉफिट करून देईल की त्याच्या पूर्ण परिवाराची जी लाईफ आहे जे जीवन आहे ते सुदृढ आणि सुदृढ जाऊ शकत सोशल आणि भारतामध्ये सोशल ब शेअर बाजार तेवढं अजून काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही जेवढे विदेशात पोचलेलं आहे ते लोकांकडे पोहोचण्यासाठी सरकारने खूप काही मोहिमा राबवली पाहिजेत त्यांना याच्या ओळख करून दिली पाहिजे असे वेगवेगळे क्लासेस घेतले पाहिजे जसं अभ्यासाचे होतात आणि डिजि आणि डिजिटल ॲप्स भारतात ट्रेडिंग खूप जास्त स्लो चालतं त्याच्यामुळे इंडियामध्ये ट्रेडिंग खूप चांगली चालू होत आहे आता तर सध्या आणि त्याचे जे पॅटर्न असतात चढउताराबद्दल ते खूप असे सडन असतात सेकंड टू सेकंड मिनट टू मिनट बदलतच असतात ते त्याच्यावर खूप लक्ष देऊन करावी लागते सध्याच्या स्वरूपास आहे ते आणि जोखमीच्या वाट्याला काय जर लक्ष देऊन केलं असेल कोणाला ॲवरेज एक्सपीरियन्स असेल त्यांनी ते करू शकतात